एबीसी कॅप सर्व्हिसेस हं मला कॅब बुक करायची होती अमरावती ते नागपूरकरीता सो मला कन्फर्म करायचं होतं की तुमच्या गाडीची कंडिशन कशी आहे आणि चार्जेस वगैरे काय लागतील सो गाडीची कंडिशन वगैरे तर व्यवस्थित पाहिजेच आहे त्यासोबतच जो जो तुम्ही ड्रायव्हर देणार आहात म्हणजे आमची जी व्हेइकल आहे म्हणजे ज्याज्या ट्रिपसाठी आम्हाला जे सेवन एट सीटर गाडी पाहिजे आहे त्यामध्ये फक्त लेडीजच जाणार आहे जेंट्स त्यांच्यासोबत कोणीच नाही आहे त्याकरता मला तुमच्याकडनं कन्फर्म करून घ्यायचं होतं की जो तुमचा ड्रायव्हर आहे त्याचे म्हणजे रिव्ह्यूज कसे आतापर्यंत त्यांना काय गुणांकन किंवा अभिप्राय मिळालेला आहे सो ज्यांचे जास्त चांगले रिव्ह्यू असेल तोच ड्रायव्हर तुम्ही आमच्यासोबत पाठवा आणि मला कन्फर्म करून तुम्ही नक्कीच रिप्लाय द्या की त्या ड्रायव्हरची वागणूक कशी आहे किंवा ते मध्येच कुठे जास्त वेळ तर नाही घालवत ना किंवा ते म्हणजे असं चोरी वोरीचा मॅटर वगैरे तर नाही आहे तर पूर्णपणे जे ही त्यांचे रिव्ह्यूज असतील ते प्लीज मला नक्की कन्फर्म करा जेणेकरून आम्ही तुमची कॅब बुक करू शकतो आणि उद्यासाठी आम्हाला कॅब पाहिजे आहे तर शक्यतोवर तसं तुम्ही ड्रायव्हर अरेंज करा ज्याचे खूप चांगले रिव्ह्यूज वगैरे असतील आणि मला इन्फॉर्म करा